आधुनिक काळामध्ये आपल्या म बाया माणसं मुली सगळ्या लुकडं घालत होत्या आणि माणसं बंगाली आणि धोतर घालत होते तेव्हाची आधुनिक काळामध्ये ते परंपरा होती संस्कृती संस्कृती होती आपली पण आता इतकं म्हणजे म वाढलेलं आहे म्हणजे अगोदरचं आता काहीच राहिलेलं नाही म्हणजे अशी सगळी फॅशन वाढलेली आहे की म सगळं लुकड्यावरचे साडीवर आले साडीवरचे आता ड्रेसवर आले ड्रेसवरचे जीन्सवरच येऊन गेले आणि सगळे शॉर्टवरच आले लांब काही असं काही लांब ड्रेस वगैरे काही राहिलेच नाही आता अगोदर म्हणजे आधुनिक काळामध्ये आपल्याला भरपूर काही असं शॉर्ट वगैरे तर बघायला मिळतच नव्हतं पण आपली अशी स भरपूर काही आपल्या आधून आता या काळामध्ये आपण बघताय की लुगडे म्हातारे म माणसं म्हणजे माणसं किंवा बाया या लुगडं म्हणजे घालताना दिसतच नाही सगळे ड्रेसवर किंवा साडीवरच येऊन गेलेलं आहे